प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे खेळ खेळले जातात तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती ही फार प्रसिद्ध आहे कुस्ती हा एक मैदानी खेळ प्रकार आहे हा खेळ दोन खेळाडूं किंवा स्पर्धकामध्ये खेळला जातो या खेळाडूंना पहिलवान किंवा कुस्तीपट्टू असंही म्हणतात तर कुस्तीचं मैदान हे गोलाकार आकाराचं असतं आणि त्याचा व्यास नऊ ते दहा मीटर असतो मध्यमागा मध्यभागी एक मीटरचा व्यास असतो आणि मध्यभागात जो व्यास आखलेला असतो त्यातच हा खेळ प्रकार खेळला जातो कोल्हापुरातील प्रसिद्ध प्रथम कुस्तीपट्टू हे खाशाबा जाधव होते आणि ते त्यांच्याच नावाने एक खासबाग मैदान हे कुस्तीचे मैदान कोल्हापुरात प्रसिद्ध आहे खाशाबा जाधव हे एकोणीसशे बावन्न साली ऑलम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते तर ह्याच कुस्ती प्रकाराबरोबरच कोल्हापुरात फुटबॉल क्रिकेट असेही खेळ खेळ जातात पण कोल्हापुरात कुस्ती ही सर्वात जास्त प्रसिद्ध आहे